आपल्याला माहितच आहे की प्रत्येक भागामध्ये ही आरोग्यसेवा मिळत असते तसेच शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा असते शहरी भागामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे तेथे आरोग्यसेवा ही पटकन उपलब्ध होते गावामध्ये लोकसंख्या जास्त असते परंतु काही काही ठराविक कारणास्तव लगेच आरोग्यसेवा तिथे पोचत नाही जेणेकरून काय होतं तर जेणेकरून लोकांना जास्त ते शहरी भागाकडे आरोग्यसेवा घेण्यासाठी जावं लागतं आपल्याला माहीत आहे की पावसामध्ये जास्तकरून विविध प्रकारचे रोग पसरत असतात जसे की डेंग्यू मलेरिया टायफॉईट अशा ह्या रोगांमुळे कुटुंबातील व्यक्ती आजारी पडत असतात त्यामुळे त्यांना उत्तम प्रकारे आरोग्यसेवा मिळणे गरजेचे असते यामुळे ग्रामीण भागात आरोग्यसेवा लवकरात लवकर पुरवल्या पुरवल्या जाव्या जेणेकरून ग्रामीण भागातील जे लोकांना शहराकडे जास्त येण्याची गरज पडणार नाही आरोग्य आरोग्य क्षेत्रामध्ये शहरी भागामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे पटकन सुविधा उपलब्ध होते